रॉक क्लाइम्बिंगच्या स्पर्धा या शक्यतो डोंगरदऱ्यामध्ये जास्त होतात जेणेकरून की डोंगर उंच डोंगराळ प्रदेश असला पाहिजे त्याच्यामध्ये एक थरारकता असली पाहिजे की एक स्पर्धा म्हणून रॉक क्लाइम्बिंग करायची एक मजा आली पाहिजे स्पर्धकांना आणि त्यासाठी ते खूप खूप असे डोंगराळ ठिकाणी या स्पर्धा आयोजित केल्या जातात त्याचबरोबर